कामाच्या बाहेर मला खेळण्याचा छंद आहे आणि मी गाणे पण गाणे पण गातो आणि मला डान्सिंगचं पण खूप आवड आहे